आमच्या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पोशाख होता ती म्हणजे नऊवारी साडी त्याच्यावरती घातले जाणारे पारंपारिक दागिने जसं की ठुशी असेल नथ असेल मोहनमाळ असेल पाटल्या असतील तोडे असतील हे सगळे पूर्वी वापरले जायचे पण मग काळ बदलला तसं या पोशाखांमध्ये बदल झाले आणि मग सहावारी साड्या आल्या अण त्याच्यामध्ये पण महाराष्ट्राची जी साड्यांची राणी म्हटली जाते ती म्हणजे पैठणी येवल्याची पैठणी खूप प्रसिद्ध आहे आणि तो प्रकार साडीचा जो आहे तो महिलांमध्ये खूप प्रसिद्ध आहे त्याचबरोबर इतरही इतल इचलकरंजी असेल खण असेल अशा वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार प्रसिद्ध आहेत पण आत्ता काळ बदलला आहे त्यानुसार ह्या सगळ्या प्रकारांमध्ये वापरून पंजाबी ड्रेसेस किंवा इतर आउटफिट्स बनवले जातात